पोहण्याच्या जर स्पर्धेमध्ये मी भाग घेतो त्यावेळेस मला फक्त एकच ताण किंवा चिंता जाणवते ती म्हणजे मी याच्यात हारेन किंवा जितेन त्यासाठी माझे वडील मला खूप मदत करतात आणि ते सांगतात की तू ही जी स्पर्धा आहे ही तू जिंकण्यासाठी तु ल करत नाही आहे तर तुझा हा एक हॉबी आहे आणि तो हॉबी कम्प्लीट करण्यासाठी तू हे करत आहे त्यामुळे मला मी त्या शर्यतीला जायच्या आधी मला कुठलाही ताण चिंता नसते आणि मी हम मी कायम असा प्रयत्न करतो की मी ड वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेईल आणि त्या भाग घेत असताना मला तिथे खूप काही शिकायला मिळतं आणि शिकण्यामुळे कारण की तिथे वेगवेगळे विद्यार्थी येत असतात ते कसे पोहतात त्यांच्याकडे काय स्किल आहे ते मला शिकायला मिळतं आणि ज्या ज्या काही अशा स्पर्धा असतात त्या स्पर्धेंची मी कायम अशी माहिती घेत असतो मी बऱ्याचदा स्टेट लेव्हलला किंवा नॅशनल लेव्हलला स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यासाठी जे काही मला ग गुण मिळतात त्यासाठी जे काही मला बक्षीस मिळतं त्यासाठी मला काही सर्टिफिकेट मिळतात ते सर्टिफिकेट मला माझ्या शाळेच्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ते मला पुढे जर मी काही चांगलं फील्डमध्ये गेलो तर त्या फील्डमध्ये जात असताना मला ते सर्व सर्टिफिकेट कामात येणार आहेत